आमच्या राज्यामध्ये तसं पाहायला गेलं तर बऱ्याच ठिकाणी संग्रहालयं आहेत किंवा कलादालनं जी आपण म्हणतो ती आहेत आणि त्याचा फायदा असा होतो की ती कलादालनं पाहिल्यामुळं मनाला आनंद तर मिळतोच मिळतो आणि सांगायचं म्हणजे आमच्या साताऱ्यामध्ये शिवकालीन वस्तूंचं एक संग्रहालय आहे शिवाजी महाराजांच्या त्यामध्ये काही म्हणजे त्यांनी वापरलेले वाघनखे असतील वगैरे नंतर त्यांची काही शस्त्रं आहेत ही शस्त्रं तिथं ठेवण्यात आलेली आहेत ते आम्ही पाहायला वगैरे जातो तसेच जवळच गाव म्हणून आहे तिथे देखील एक संग्रहालय आहे तिथे औंदाचा राजा म्हणून जो होता त्या राजाने वापरलेले अंगरखे असतील त्यावेळचे किंवा त्याने वापरलेली शस्त्रे त्यामध्ये भाला आहे नंतर कुऱ्हाड आहे अशी वेगवेगळी शस्त्रे त्या संग्रहालयमध्ये ठेवलेली आहेत आणि त्याचा फायदा आमच्यासारख्या लोकांना होतो तर ही जी संग्रहालय आहेत साधारणपणे सकाळी जेणेकरून थोडा वेळ असतात कारण बरेचसे लोकं कामावरती जातात त्यामुळे ते सकाळी जास्त करून नसतात जास्त करून संध्याकाळी इथं सातारमध्ये संग्रहालय उघडतं ते म्हणजे संध्याकाळी पाच ते नऊ या वेळेत उघडं ठेवलं जातं कारण विद्यार्थ्यांना पण ते पाहता येतं नंतर कामावरती जे जाणारी लोक असतील त्यांच्यासाठी देखील हे संग्रहालय उघडं राहतं त्यामुळं त्यांनाही तेथील संग्रहालयाचा आनंद लुटता येतो त्या वस्तू पाहता येतात त्यांच्या वेळेनुसार त्यामुळं ते सहा ते नऊ म्हणजे सहाला संध्याकाळी सॉरी माफ करा पाचला उघडलं जातं पाचला उघडलं जातं आणि सहा पाच ते नऊ या वेळेत असतं नऊला बंद केलं जातं आणि हे ठिकाण म्हणजे आमच्या सातारमध्ये जवळच बसस्थानकाच्या जवळपास आहे आणि प्रदर्शनातल्या वस्तू ह्या देखील खूप पाहण्यासारख्या आहेत तर अतिशय आनंद वाटतो ह्या गोष्टींचा